हाई आपल्याला फोनपासून ना फ्रीज वगैरे घ्यायचं आहे टी वी पण घ्यायचा आहे हा तेच काय घ्यायचं कसं घ्यायचं त्याच्यासाठी विचारू शकतो मी नाही आपण इथे दुकानात जाऊन बघूया आणि ऑनलाईन पण प्राईस कंपेर करून बघू शकतो आपण कसं पाहिजे हो त्याला जास्त जागा लागेल मग ते बसेल आपल्या

बघूया सॅमसंगचे पण छान येत आहेत आजकाल आपण इथं दुकानामध्ये जाऊन बघूया डबल डोअरचीपण बघूया नंतर ऑनलाईन प्राईज कंपेर करून ठरवूया वॉशिंग मशीन फुलच्यां ऑथमॅटिकच बघूया ते परत कपडे वाळवायचं वगैरे काही टेन्शन नाही तर ते दुकानातन घेऊया ऑनलाईन नको तेवढं जेन्युइन नाही चला बघूया ना सॅमसंगची वगैरे आणखी टी वी हा टी वी पण घ्यायचा आहे टी वी आपला आधीचा होता तो एम आयचा किंवा बघू शकतो आपण वन प्लसचा वगैरे नवीन एक येत आहेत हा हा टी वी सेवंटी फोर इंचेसपर्यंत बघू शकतो आपण एकदा इलेक्ट्र दुकानामध्ये जाऊन स सगळेच बघूया टी वी फो वॉशिंग मशीन वगैरे फ्रीज पण म प्राईस कॉम्पॅरिझन आपण करू शकतो ऑनलाईनमध्ये गॅरंटी वॉरंटी जर चांगली देत असतील तर आपण तिथून दुकानातच घेऊ शकतो तिथे त्यांनी डिस्काउंट वगैरे दिले छान तर येस चालेल जाऊया मग संंध्याकाळी